महाष्टातील शस्त्रकला ही आपली खूप जुनी जाणती पारंपरिक शस्त्र कला आहे उलट आपलीच शस्त्रकला जी आहे ती इथून इतर देशांमध्ये जाऊन त्याच्यामध्ये त्यांच्या सोयीनुसात त्याच्यामध्ये काही बदल करून त्यांनी त्या वापरलेल्या आहेत महाष्टाची शस्त्रकला ही सध्या आपण जोपासणं बाळगणं समजून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण सध्या दिवसेंदिवस असं होत चाललं आहे की जी आपली मूळ शस्त्रकला आहे ती लुप्त होत चालली आहे आजकालच्या पिढीला महाष्टात वापरल्या जाण्या शस्त्रांबद्दल काहीच माहिती नाही आहे तर त्याच्याबद्दल जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोचवणं हे खूप गल्जेचं आहे जे ज्या पद्धतीने महाजांची जी तलवार होती तिला धोप असं म्हणतात पण ती धोप ही महाजांनी स्वतः डिझाइन केली होती म्हणजे परिपु पूर्ण ती केली होती त्याचा युज कसा करताय आला त्या पद्धतीने किंवा त्या गोष्टींचा त्यांनी ॲच्चुअल युद्धामध्ये कसा त्यांनी वापर केला ह्याबद्दल सांगितलं जा आहे पण हे खूप साऱ्या लोकांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे तर ह्या लो ह्या कलेमुळे असं नाही आहे की फक्त काही अडचणीच्या टाइमिंगला किंवा युद्धाच्याच टाइमिंगला फक्त ह्या गोष्टी वापरल्या जातात तर ह्या गोष्टींचा वापर हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण रोज करू शकतो की जेणेकरून आपण आपल्या गोष्टींना आपण स्वतःवर एक संयम ठेवण्यासाठी आपल्या अंगाला एक चांगलं वळण लावण्यासाठी की त्याच नुसार आपल्याला एखादं काही पुढे वाटचाल करायची आहे तर त्यासाठी जर आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या एक कसं बनायला पाहिजे हे ह्या गोष्टींमधून कळतं आणि त्याच ह्या गोष्टींमुळे आपल्याला आपला हा वारसा जपला जातो त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि शिकणं हे खूप गरजेचं आहे